एम एस दोनी माझ्या नजरेत एक सक्सेसफुल खिलाडी आहे त्यानं आपल्या आयुष्यात लई कठीण मेहनत केलीये मेहनत म्हणजे त्येच्या आयुष्यात लई दिक्कते आली क्रिकेटमध्ये का त्याला आपला क्रिकेट सोडून दुसरा जॉब कराळा दुसरा जॉब करायचं काम पडलं असतं आणि क्रिकेट सोडायचं काम पडलं असतं मग त्यानं तरी आपलं ड्रीम सोडलं नाही वापिस आपला दुसरं काम सोडून क्रिकेटवर आले क्रिकेटवर आल्यावर चालूच होता त्यांचं खेळणं आपलं रणजी ट्रॉअपी साधी त्याच्यात बी ते सक्सेस करे त्याच्यात बी त्याला त्यानले कप भेटे रणजी ट्रॉपीचा कप मन ऑप द मॅच बेस्ट बेस्ट कीपर अवार्ड तिथूनबी सक्सेस होते मग तिथून आल्यावर आपले इंडियन टीममध्ये सिलेक्शन झालं इंडिअन टीममध्ये सिलेक्शन झाल्यावर त्यांनी आपला इथून वर्ल्डकप वर्ल्डकप भेटलं आपल्याला ते सगळे लई आठवून क एक सिक्स मारून लास्ट बॉलवर आपल्याला वर्ल्डकप भेटला होता त्याच्यानंतर मग आयपीयलवर आले आयपीयलवर आपल्यावर चार कप त्यानं आपल्या नामावर केले